तंत्रज्ञान शिक्षण मनोरंजन व्यापार आणि वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये ज्यांनी भारताला बघि व सो त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला माहीत आहे का व त्या लोकांमध्ये काय बदलले बदलले असे तुम्हला वाटते गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्यात घडलेल्या बदलांबद्दल तुम्हाला काय वाटतं तंत्रज्ञान आणि शिक्षण मनोरंजन व्यापार आणि वाहतूक या क्षेत्रांमध्ये बदल घडवलेला मोठा सहभागाचा वाटा म्हणजे राजीव गांधी आहेत ते देशाचे ज्यावेळी पंतप्रधान होते त्यांनी डिजिटल इंडिया म्हणून प्रोग्रॅम सुरु केला तेव्हा त्यांनी शिक तंत्रज्ञानामध्ये खूप चांगले विकास आणि आय आय टी अशा उद्योग शिक्षणसंस्था प्रचलित आणल्या त्याच्यामध्ये एम्स देखील आहे एम्स स्ट्रॉंग मेडिकल स्टूडेंट्ससाठी होता आणि आय आय आय आय टी ही इंजिनीरिंग स्टूडेंट्ससाठी होता मध्ये त्यांनी दूरध्वनी आणि टी वीचा सहभाग घेतला व्यापारामध्ये त्यांनी व्यापार आणि वाहतुकमध्ये त्यांनी गाव आणि शहर यांना जोडले त्यामुळे ट्रान्सपोर्ट सिस्टिम सुरु झाली गावातला व्याक्ती शहरात जाऊन त्याचा गोष्टी विकू लागला आणि शहरातला गोष्टी गावात येऊन त्याचा गोष्टी विकू लागला त्याच्यामध्ये ह्या गोष्टी घडू लागल्या आणि त्याच गोष्टींमध्ये पुढे जाऊन चांगला प्रतिसाद वाढला आणि तो भविष्याकडे पुढे होऊ लागला